नमस्कार मी यशवंत जोशी माझं गॅस बुकिंग करायचं आहे तुम्ही वेळेबद्दलचे जे मं हे पाठवलेलं आहे मला नवीन ते अतिशय सोयीचं आहे सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळांमध्ये तुम्ही गॅस सप्लाय करणार आहात आणि हे अतिशय चांगली माझ्या दृष्टीने वेळेतील बदल आहे तर माझ्या ब माहितीप्रमाणे तुम्ही माझ्या या वैयक्तिक नंबरवर माझ्या पत्त्यावर माझ्या घरी तुम्ही तुमचं गॅस एजन्सीचं माणूस पाठवा आणि त्यानुसार मी तुम्हाला मग पैसे देईन आणि त्याचा हा जो तुम्ही बदल केलेला आहे हा अतिशय चांगला आहे सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास हे मला अतिशय सोयीचं आहे कारण मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही कामावर जातो त्यामुळे आमच्या कामाच्या वेळेत तुमच्या माणूस येईल तुमचा माणूस गॅस देईल रिकामं सिलेंडर घेऊन जाईल आणि भरलेला सिलेंडर देऊन जाईल त्याशिवाय पैसेही घेऊन जाईल अशी माझी इच्छा आहे त्यामुळे तुम्ही मला वैयक्तिक माझ्या पत्त्यावर हे पैसे घेऊन जाण्यासाठी माणूस पाठवा आणि गॅसचं सिलेंडर देखील पाठवा गॅस सिलेंडर पूर्णपणे चेक करून त्याला द्यावा त्याने द्यावा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद